दुकानवाले काका मला आहे ना ती आत्ता नवीन आलेली मिठाई आहे ना इगोनोग आणि दुसरी काय म्हणाला ते लय अवघड नाव आहे पण हबाबबा एटिंग विल ते इटिंग विल ठीक आहे पण हबाबबा काय तो आम्हाला बघायचं आहे काय ते पेश्ट्री म्हणजे पेश्ट्री आहे की मिठाईचा कुठला प्रकार आहे काय कळत नाही जरा द्या बरं आम्हाला काय म्हणता कित्ती महाग आहे अहो त्याचं नावच अवघड आहे फक्त तुम्ही त्याला महागच करून टाकली आहेत नाही नाही नाही नाही पन्नास रुपयात द्यायची असेल तर द्या मला ती हब्बाबब्बा खायची आहे आणि इगुनोग ते काय ते पण द्या हां हप्पाबप्पा व्हेजमध्ये मिळते का म्हणजे त्यात न अं अंड्याचा वापर नाही केलेला ना बरं बरं मग मला इगो इकोनोग ते अंड्याचंच नाव वाटतं आहे मला मग त्याच्यात अंड अंडं टाकलेलं असतं पेश्ट्रीचा प्रका प्रकार आहे तो बरं द्या ते एकच द्या आधी आम्ही एकच खाऊन बघतो माझ्या पूर्ण फॅमिलीला आवडलं तर ते नेहमी नेऊ मग मी काय म्हणते तुम्ही ती कुठून आणली आहेत हब्बाव्बा ती मिठाई कारण की ही पहिल्यांदाच ऐ ऐकते आपल्या भारतामध्ये तर भारतामध्ये मला माहीत नाही पण आपल्या गावात तर मी पहिल्यांदाच ऐकते तुम्ही कुठून पैदा केली आहेत ती हां हां तुमचा मुलगा विदेशावरून आलेला तेव्हा त्यानं आणली होती का मग रेसिपी कशी कळली तुम्हाला त्याच्यात काहीतरी बदल केला असेलच की तुम्ही हां हां बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तुमचं हॉटेल एक्स्ट्रा म्हणजे वेगळ्या ह्याच्यावर पा म्हणजे वेगळ्या पदार्थांहून नावाजलं जावं म्हणून तुम्ही हा प्रकार आणला आहात ना पण ह्याच्यात काहीतरी बदल झाला असणार आहे काका कारण की हे जिथं जिथून आलं आहे तिथून ते तसंच्या तसं नसेल आलं पण ठीक आहे आम्ही खातो द्या एक एक सगळं द्या पण नाही आवडलं तर मग किती अशी लोक आहेत की हे पदार्थ हे एक गोनॉल पेश्ट्री या हब्बबा मिठाई खाणारे परत परत आले तुमच्याकडं न्यायला हो का मग जसं की कुठल्या स्पेसिफिक जा म्हणजे कुठल्या कल्चरचे वगैरे लोकं आले आहेत का असे न्यायला हां गुजराती आ त्यांना कुठली पण पेश्ट्री दिली तरी ती खातातच तसं मराठी माणूस नाही त्याला चमचमीतच लागतं ठीक आहे द्या बघू तरी टेस्ट कशी आहे ती